पाच बारा दोन हजार वीस बारा अकरा दोन हजार चौदा वीस तीन दोन हजार दोन तेरा पाच दोन हजार तीन चौदा पाच दोन हजार ब्याऐंशी